हो नक्कीच धावण्याचा सर्व मी करतो धावण्याचे बरेचसे फायदे आहेत जसे की शरीरातली चरबी म्हणजेच आपलं लठ्ठपणा लठ्ठपणा कमी होतो शरीर फिट राहते पायाचे स्नायू बळकट होतात शरीरातला शरीरातला घाम बाहेर येतो रक्तप्रवाह एकदम सुरळीत होतो धावण्यामुळे आणि व शरीर हे एकदम उत्साही राहतं दिवसभर जे काही आपण काम करत आहोत त्यामदे आपलं मन लागतं धावण्यामुळे बरेचसे आजारांना आपण दूर ठेवू शकतो धावण्याचा असा एक फायदा आहे की जे तुम्ही श्वासोच्छवास करता तो आणखीन चांगला पद्धतीने आपण करू शकतो धावण्यामुळे आपल्याला दिवसभरातील जो थकवा आहे तो दूर राहातो